मी माझ्या घरी तुळस आणि इतर वनस्पतींसारखी औषधी झाडे लावते कारण प्रतिजैविकांपेक्षा हे नैसर्गिक उपाय मला खरंच चांगले वाटतात आता तुळशीचा वापर म्हणावा तर आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा वापर होतो ऑक्सिजन म्हणा किंवा इतर काही फायदे आहेत तेदेखील या वनस्पतीपासून मिळताना दिसतात आज आपण जगत असलेल्या वेगवान जगामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत आपण जगत असलेल्या जीवनशैलीचा आपल्यावर विपरीत परिणाम होत असला तरी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपल्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे बदल करून आपण निरोगी आणि उत्साही राहण्यास मदत करू शकतो आणि म्हणूनच आयुर्वेदाचं महत्त्व आजच्या जीवनात खरं आहे कारण ते आपल्याला निसर्गाच्या जवळ आणण्याचा आणि आपल्याला बरं करण्यासाठी किंवा त्याच्यापेक्षाही मोठा आपल्याला विषय सांगता येईल तो म्हणजे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय निरोगी ठेवण्यासाठी त्याचा नैसर्गिक शक्तींवरती आपण अवलंबून असतो नैसर्गिक घटक आणि औषधी वनस्पतींचा वापर केल्याबद्दल आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि म्हणूनच अशाप्रकारच्या वनस्पतींची लागवड करणं खरंच गरजेचं आहे आणि प्रतिजैविकांपेक्षा हे खूपच चांगलं आहे भारतीय आयुर्वेदाची मुलभूत तत्त्व समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे निसर्गासोबत अधिक वेळ घालवणं आणि वनस्पती आणि औषधी वनस्पती मुख्यतः त्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी अशाप्रकारे व्यक्ती अशाप्रकारच्या झाडांची योग्यप्रकारे लागवड करणं हीदेखील गरजेचं आहे आयुर् आरु आयुर्वेदिक घरगुती उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या हळद हळदीची लागवड असू दे तुळस् तुळशीची लागवड असू दे याच्या माध्यमातून घसा आणि त्वचेच्या संबंधित आजारांशी लढण्यासाठी सर्वोत्कृष्ट आपल्याला प्रतिजैविकांपेक्षा अशाप्रकारच्या वनस्पती खूप उपयोगी ठरतात त्यामुळे अशाप्रकारच्या वनस्पती घरी लावणं हे खूप गरजेचं आहे आणि हेच नैसर्गिक उपाय मला तरी खूप आवडतात कारण या उपायांचा कुठलाही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होताना दिसत नाही आणि आयुर्वेदिक औषधी या आयुर्वेदिक ज्या वनस्पती असतील त्या रोगाचा मुळापासून उपचार करण्यासाठी ओळखल्या जातात आणि अशाप्रकारे आप आपल्याला दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात आणि या औषधी वापरा व्यतिरिक्त देखील अनेक प्रकारच्या वापरासाठी या औषधी आपल्याला म्हणजे ज्या आयुर्वेदिक औषधी असतात वनस्पती असतात त्या उपयोगी ठरतात जसं की कीटक नियंत्रण असेल नैसर्गिक रंग बनवण्यासाठी खाद्यपदार्थ निर्मितीसाठी चहा परफ्यूम तयार करण्यासाठी अशा विविध उपयोगांसाठी या वनस्पतींचा वापर केला जातो जर आपल्या जगभरातील विविध संशोधनांवर नजर टाकली तर दैनंदिन जीवनात उपचार आणि वापरासाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींकडे वळणाऱ्या लोकांच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आणि मूलभूत गोष्टींकडे आपण परत येताना दिसतो आहे लोकांना रासायनिक उपचार केलेल्या उत्पादनांमुळे त्यांच्या जीवनाला धोका निर्माण होतो हे आता लक्षात येऊ लागलं आहे आणि ते आपोआपच आयुर्वेदिक आणि त्यांच्या मुख्य तत्त्वांच्या जीवनाचा मुख्य आधार मानून ते परत आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करताना दिसत आहेत आणि याच जीवनशैलीचा अवलंब मी अनेक वर्षापासून करत आहे कारण खरंच ह्या वनस्पती म्हणजे ज्या पर्यावरणपूरक आहेत त्या वनस्पतींच्या आपण सान्निध्यात गेलो त्यांची जी त्यांच्या गुणांचा उपयोग करून आपल्या आयुष्यामध्ये आपण आरोग्याशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्यांचं निवारण केल्यास प्रतिजैविकांपेक्षा त्या नक्कीच आपल्या आरोग्याला हितावह स्वरूपाच्या ठरतात